नमस्कार मी लेखक असल्यामुळे आणि लिखाण करत असल्यामुळे लेखनाच्या काही सवयी असतात किंवा रोजच्या जीवनामध्ये लेखन किती गरजेचं असतं या विषयी नक्कीच सकारात्मक विचार करतो आणि लिखाण करतो तर त्यामध्ये जर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जर लिखाण करायचं असेल तर सर्वात सोपा उपाय माझ्याकडे असा आहे की तो डायरी मी रोज जे दिवसभरात जे काय होतं ते संध्याकाळी डायरीमध्ये लिहित असतो आणि डायरीमध्ये लिहिल्यानंतर त्या भावना नक्कीच मला चांगल्या असतील वाईट असतील किंवा काही विचित्र घडलेलं असेल किंवा दिवसभरात आठवणीत राहण्यासारख्या ज्या काही गोष्टी असतील त्या मी त्या डायरीमध्ये लिहितो आणि लिखानामध्ये शिस्त लावायची म्हटल्यानंतर ही डायरीसुद्धा खूप महत्वाची असते याशिवाय सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे वाचन आणि वाचनामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे रोज काय ना काय तरी वाचलं पाहिजे इतर लेखकांचे इतर साहित्यिकांचे पुस्तकं वाचली पाहिजेत आणि ती मी वाचत असतो त्याशिवाय वर्तमानपत्र वाचल्यानंतर रोज नवीन म्हणजे समाजामध्ये जे काय घडत असतं त्यातून आपल्याला समजत असतं की आपल्याला कशा पद्धतीचं लिखाण केलं पाहिजे या शिवायचं एक महत्वाची गोष्ट म्हणजे लिखाणामध्ये कधीसुद्धा खंड न पडू खंड पडू न देणे हे महत्त्वाचं असतं कारण जर लिखाणामध्ये एकदा खंड पडला की आपल्या आयुष्यामध्ये खंड पडल्यासारखं असतं लिखाण करताना सर्वात महत्वाचं म्हणजे लिखाणामध्ये सातत्य महत्वाचं आहेच कारण जर एकदा खंड वाढला की आपलं लिखाण संपलं असं होतं कारण परत सुचत नाही एक पॉज म्हनतात जो लेखनामध्ये आपल्या रायटिंग पॉज आपल्या लेखनामध्ये येऊ शकतो त्यामुळे खंड पडू न देणं महत्वाचं असतं याशिवाय साहित्य संमेलनाचे कार्यक्रम असतात व्याख्यानाचे कार्यक्रम असतात साहित्य संमेलनाचे कार्यक्रम जर आपण त्या ठिकाणी गेलो उपस्थित राहिलो तर आपल्या लक्षात येतं की वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या भागातून आलेले वेगवेगळे पार्श्वभूमी असणारं साहित्य कशा पद्धतीने लिखाण करतात कशा पद्धतीने ते व्यक्त होतात त्यामुळे आपल्याला व्यक्त होण्याच्या नक्कीच वेगवेगळ्या प्रकार आणि वेगवेगळ्या संधी उपलब्ध आणि प्राप्त होत असतात सुचत जातं मनाला एक वेगळी चालना अशी मिळत जाते या शिवाय जर आपण व्याख्यानं ऐकली तर त्या व्याख्यानाचा जो काय वक्ता असतो त्याचे जे काय मुद्दे असतात त्यातून जे काय ज्ञान आपल्याला मिळत असतं त्यात आपलं जर ज्ञान वाढलं तर नक्कीच आपणसुद्धा आपलं ज्ञान वाढलेलं इतरांसाठी देऊ शकतो मग लेखनाच्या माध्यमातून देऊ शकतो बोलण्याच्या माध्यमातून संभाषणाच्या माध्यमातून चर्चा करण्याच्या माध्यमातून देऊ शकतो साहित्यसंमेलनाचाच प्रकार म्हणजे एक चर्चासत्रं असतात एकदिवशीय असतात अर्ध्या दिवशीय असतात किंवा दोन दिवशीय असतात काय शिबिरं असतात त्या शिबिराला जरी आपण उपस्थित राहिलो तरी आपल्याला आपल्याला सर्वात महत्वाच्या लिखानामध्ये लि आपला जो हात आहे तो थांबला नाही पाहिजे लिखाण करणाऱ्याच्या हातामध्ये कायमस्वरुपी पेन असलं पाहिजे मी तर असं म्हणतो की पेन हे खूप महत्वाचं आहे मी तर असं म्हणतो की माझं नशीब मीच लिहिणार म्हणजे माझा पेन माझ्या सतत आहे माझं नशीब मीच लिहिणार ह्याचा अर्थ असा आहे की मी ज्या गोष्टी लिहितो त्या गोष्टी वास्तविक असतात आणि या वास्तविक गोष्टी लिहिण्यासाठी मला या पेनाचा खूप वापर होतो आणि दैनंदिन जीवनामध्ये लेखनासाठी वाचन खंड पडू न देने डायरी साहित्य संमेलनातची उपस्थिती दुसऱ्यांच्या लिखाणावरती चर्चा या सर्व गोष्टी मध्ये उत्साह वापर केल्यानंतर जी शिस्त येते ती शिस्त मी पाळत असतो